ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण पुणे भारतातील आपण बोलू शकतो की क्रिकेट हा असा खेळ जो आहे तो एकदम पारंपरिक आहे आणि क्रिकेट हा जो खेळ आहे तो सर्वेच जणं खेळत असतात सर्वच गल्ली गल्लीतला मुलगा एका एका घरातला मुलगा क्रिकेटबद्दल त्याला माहिती असतं आणि तो क्रिकेट खेळत असतो क्रिकेट हा खेळ खूप चांगला आहे आणि खूप मजेदार खेळ आहे मग आता मध्ये अकरा प्लेयर्स असताना आणि अकरा प्लेयर्स असतात दोन्ही संघांकडून आणि दोघी संघांचे मॅचही खेळली जाते खूप मजा येते क्रिकेट खेळताना क्रिकेट खेळा खेळ क्रिकेटमध्ये असे दिग्गज खेळाडू जर आपण विषयाबद्दल त्यांच्याबद्दल बोललो तर विराट कोहली एम एस धोनी गौतम गंभीर असे खूप सारे खिलाडी आहेत आणि सचिन तेंडुलकर यांचं तर नाव खूप खूपच जास्त आहे तर आपणही हे खेळाडू आपण आणि असे आमच्या इथे असे आम्ही कसे खेळतो की दर संडेला दर संडेला आता आता थोडंसं काम वगैरे मुळे थोडंसं आम्ही बिझी असतो त्यामुळे जास्त खेळत नाही तर संडेलाच जास्त खेळत असतो संडेला एवढी मजा येते एवढी मजा येते आम्हाला खेळायला कारण की क्रिकेट हा गेम सर्वांनाच येतो आणि त्याच्यामध्ये एक वेगळीच मजा येते हेच मी ब बोलू बोलतो